हॅलो नमस्कार गजानन रेंटल कार सर्विसेसला फोन लागलाय का अच्छा तुमचा नंबर मला रमेश काकांनी दिला होता हो ॲक्च्युली आम्ही आमची फॅमिली मेंबर्स वगैरे सगळेजणं एक आठ जणं मिळून कोकणाची ट्रिप करायचं म्हणत होतो हो आणि त्याच्यासाठी आम्हाला चांगली मोठी ऐस पैस गाडी आम्ही बघत होतो हो रेंटवरती

तर तुमच्याकडे कुठल्या गाड्या आत्ता अव्हेलेबल असतील आम्ही हो आम्ही परवा निघणा निघायचं म्हणत होतो

नाई अगदी ऐस पैस पाहिजे मला तुमच्याकडे टेम्पो ट्रॅवलर वैगेरे आहे का अच्छा बेस्ट कारण की कम्फर्टेबल पाहिजे बरोबर मग ती कशी ए सी असते का नॉन ए सी नॉन ए सी अच्छा मग त्याचे चार्जेस वेगळे असतात अच्छा बरं आणि ड्रायवर्स कसे असतात ड्रायव्हर एक्सपिरियन्स काय असतो त्यांचा तुम्ही चालवता का

एक्सपिरियन्स्ड आहेत बरोबर आहे अच्छा बरं बरं आणि साधारण काय रेंट रेंट असतो अच्छा हो आपल्याला येऊन जाऊनच करायचंय तिकडे स्टे असेल बरोबर आहे अच्छा पाच हजार मग ह्याच्यामधे टोल वगैरे इन्क्लुडेड असतात का ते आपले वेगळे द्यायला लागतील बरं पेट्रोलचे वेगळे अच्छा आणि हं जेवण वेगळं असेल राईट पण ड्रायवर ड्रायवर स्किल्ड ड्रायव्हर लाग असतील ना नाईट ड्रायविंग करू शकतात का

हो आम्ही आठ जणं अश असणार आहोत एखाद्या वेळेला एकजण एखादा ॲड झाला तर ऐन वेळेला सांगता येत नाही कारण की परवा जायचंय

अच्छा मी असं करते मी सगळ्यांशी बोलून घेते एकदा आणि तुम्हाला सांगते तुम्हाला कळवते मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगते की कन्फम करायचंय बुक करायचंय का नाही ओके थँक यू हां